हॅलो हा नमस्ते कल्पतरु होम ॲप्लायन्स ना हा हा हा मी वसुधा निसल मुसळुणकर बोलते मला ए सी घ्यायची होती त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला फोन लावला होता तुमच्याकडे ए सी आहे का फिलिप्स कंपनीचे आहे का अच्छा मग तिचे रेट काय काय आहेत आणि घरी आणून लावायची चार्जेस काय घेता तुम्ही ओके सध्या अवेलेबल आहे का तुमच्याकडे आणि एक मला कूलरपण घ्यायचा होता कूलर आणखीन काय काय आहे तुमच्याकडे

ओके ठीक आहे फ्रीज कुठल्या कंपनीचा आहे तुमच्याकडे फिलिप्स वगैरे आहे का

ओके ओके ओके डबल डोअरचं पाठव पाहिजे होतं मला फिलिप्चा ओके ओके ओके कलर अवेलेबल आहेत का त्याच्यात गोल्डन गोल्डन गोल्डन कलरचा पाहिजे होता मला ओके आणखी मग ग कूलर आणि फ्रीज होम सर्विस आहे का तुमच्याकडे ठीक आहे ठीक आहे त्याची प्राईस काय बोलले तुम्ही ओके ओके आणि हेची ए सीच पाहिजे होतं आम्हाला ए सी मात्र तोच रेंजपण आवडली आम्हाला तो होम सर्विस आणून देता कधी पण देता चालेल चालेल चालेल हे काय उद्या आ आणून दिलं तरी चालेल

ठीक आहे ठीक आहे चालतं आहे मॅडम ओके हा हा चालेल ओके बाय हा